गेल्या दोन दिवसात मी एका एक्स वे एक्स वाय झेड वेबसाईटवरून एक पॅन्ट ऑर्डर केली तर त्या त्या पॅन्टची साईज मला पाहिजे ती नव्हती तर मी तो प्रोडक्ट म्हणजे तीच पॅन्ट कमी साईजची मागवली मागवल्यावर साईज पाहिजे ती आली पण त्या ज्या पॅन्टची गुणवत्ता होती ती खूपच खराब होती आ म्हणजे असं वाटत होतं की ती पॅन्ट वापरलेली आहे आधीच त्याचे धागे दोरे निघाले होते आणि बरेच आणि मळकट कलर त्याच्यावर डाग वगैरे होते तर मग मी ती पॅन्ट रिक्वेस्ट म्हणजे रिटन करायला पण रिक्वेस्ट केली पण मला काहीच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही आला त्यातून मग मी गुगलवर टा जाऊन त्या वेबसाईट वर कॉन्टॅक डिटेल्स सर्च केलं तर तेव्हा मला मिळालं कॉन्टॅक डिटेल्स पण मी त्या कॉन्टॅक्टवर फोन केला तरी पण म्हणजे त्यांनी खूप असं फिरवलं त्याच्या नंतर असं झालं की मला पाहिजे तो रिस्पॉन्सच नाही दिला त्यांनी म्हणजे ती मग पुढे गेली नाही तर हाच माझा निगेटिव एक्सपिरियन्स